हो हो बोला

पुण्याच्या आसपास म्हणजे तुम्हाला असं सकाळी जाऊन संध्याकाळी पुन्हा पुन्या पुण्याला यायचं आहे का जाऊन राहायचं आहे मग तसं पुण्याच्या आसपास जाण्यासारखं खूप एका दिवसात तुम्ही वाईला जाऊ शकता लोणावळा खंडाळा करू शकता किंवा सिंहगड पायथ्याशी जाऊन येऊ शकता मुळशीला जाऊ शकता

हो हो सिंहगडाच्या वर तर अगदीच जाता येईल आधी तुम्ही पुण्यात कुठे राहणार आहात तुम्हाला त्याच्यासाठी पण हवी आहे का आम्ही हॉटेल बुकिंग वगैरे पण करतो बरं बरं हां मग तिथून सिंहगडला जायला तुम्हाला जर का किती जण आहात म्हणालात तुम्ही अच्छा पाच जण आहात म्हणजे मग पाच जण आणि ड्रायव्हर अशी गाडी मग तुम्हाला सिडॅन चालणार नाही जरा मोठी गाडी पाहिजे इनोवा वगैरे सारखी तर तशी केलीत तर हां तुम्ही डेक्कनहून निघालात तर काय तुम्ही तास सव्वा तासात सिंहगडाला पोचता तिथे तुम्हाला दोन चार तास किंवा म्हणजे ते तुमच्यावर आहे की तुम्ही तिथे हो वरपर्यंत जाते गाडी तुम्हाला चढून जायचं आहे का तं खाली पण सोडू शकते नाही तर वरपर्यंत जाते अच्छा हां नाही मग वरपर्यंत जाईल ना गाडी हां आणि मग तुम्ही तिथे ब हिंडून फिरून खाऊन पिऊन आणि मग परत तुम्ही पुण्याला येऊ शकता सिंहगडला जायचं असेल तर हे तर अर्ध्या अर्ध्या दिवसात येईल तुम्हाला मतलब तुम्ही अर्धा दिवसच जाऊन परत येऊ शकता काही संध्याकाळ होणार नाही आणि मग संध्याकाळी तुम्हाला शनिवारवाड्याचा लाईट अँड साऊंड शो वगैरे बघायचा असेल तर त्याच दिवशी करू शकाल हां हो आता अशा चार दिवस चार ट्रिप्स तुम्ही करू शकता तुम्हाला पुण्याजवळ मी माहि अच्छा एकाच दिवसाची बरं बरं बरं हां मग तुम्ही इथे हो हो दोन्ही दि दोन्ही गोष्टी एका दिवशी पाहता येतील हां तुम्ही अर्टिगा किंवा इनोवा घेतली तर साधारण साडे पाच हजार रुपये दिवसभराची हो हां त्याच्यात अर्थातच टोल बिलचा काय संबंध नाही पार्किंगचे काही पैसे झाले तर तुम्हाला द्यावे लागतील

चालेल माझा हाच नंबर व्हॉट्सअपचा आहे तुम्ही त्याच्यावर तुमचा पत्ता आणि हे कळवलंत तर तुम्ही म्हणजे मी ड्रायवर पाठवू शकीन आणि गाडीचे डिटेल्स वगैरे त्याच्यावरच पाठवून देईन हो हो हो हो हो हो हो

कळवा मग तुम्ही तुमचं ठरलं की हो चालेल चालेल हां अच्छा थँक्यू थँक्यू